तुम्ही म्हणजे गाईड सर बोलत आहात का मला वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे असं फिरायला वगैरे घुमायला जायचं होतं तुम्ही गाईड करू शकता का उद्या मग किती वाजतापर्यंत येऊ शकतो हां अजून कोणतं कोणतं ठिकाण वगैरे आहे म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये जिथं आम्ही फिरायला वगैरे जाऊ शकतो म्हणजे चांगलं पाहण्यासाठी स्थळ कोणतं आहे म्हणजे पाहण्यासाठी बेस्ट चांगला सगळ्यात

ठीक आहे ना आपली उद्या येते मग आपण बोकाळ इष्टीमदे जाऊ हो ठीक आहे